हॅलो हॅलो आई माझं ना अमेरिकेला एक ॲडमिशन झाले ऑक्सफर्ड युनिवर्सिटीमध्ये त्यामुळे मला तिथे राहायचं खायचं एज्युकेशन सगळं मला फ्रीमध्ये आहे आणि मला स्कॉलरशिप वगैरे सगळं लागू आहे तर मला दोन महिन्याच्या आत पासपोर्ट विजा तयार करायचा आहे त्यामुळे मला थोडी मदत पाहिजे होती दोन दोन महिन्याच्या आत सगळं झालं पाहिजे आणि ते भविष्यासाठी खूप छान आहे तिथली म्हणजे एज्युकेशन छान आहे तिथले क्लासेस आहे तिथे नवीन नवीन त्यामुळे माझं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मला थोडी मदत पाहिजे आहे त्या त्यामुळे मला थोडी मदत पाहिजे आहे आणि मला दोन महिन्याच्या आत पासपोर्ट तयार करायची आहे तर मला दोन महिन्याच्या आत जायचं असल्यामुळे आणि माझ्या डॉक्युमेंट्स वगैरे मला सगळे गोळा करायचे आहे त्यामुळे मला थोडी मदत पाहिजे आहे